स्वयंपाक सुरू करण्याच्या आधी जी भाजी करायची आहे ती चिरून ठेवते त्यात जे जे घालायचं आहे आलं लसूण हे किसून ठेवते मसाले कोरडे मसाले तर तयारच असतात पण कोथिंबीर चिरून ठेवते म्हणजे ती नंतर सगळ्यात शेवटी वरून घालता येते कणिक भिजवून ठेवते कुकरची तयारी करून ठेवते म्हणजे गरम गरम वरण भात मिळण्यासाठी कुकर आयत्या वेळी लावता येतो आणि जर काही गोड करायचं असेल तर ते सगळ्यात आधी करून घेते मग मी पोळी भाजी वरण भात ह्या मुख्य स्वयंपाकाला सुरुवात करते जर चटणी करायची असेल तर पुदिना आणून धुवून स्वच्छ करून ठेवलेला असतो लगेच चटणी वाटता येते